हा मॅडम हा मॅडम सोनल बोलत आहो बोला मी चांगला आहे मॅडम तुम्ही कसे आहा

हो बरोबर बरोबर मॅडम

हाव इकडे पण असंच होऊन राहिलं वातावरण उन्हाळ्यामध्ये पाऊस येतो पावसाळ्यामध्ये ऊन पडते हां हिवाळा तर फारच जास्त थंड झाला आता

बरोबर बरोबर मॅडम

त्यांना पण फार त्रास होऊन राहिला पाऊस नाय पडत त्यांच्यामुळे

हो मॅडम बरोबर

हो मॅडम सेम इकडे पण हाव हो इकडे पण सेमच आहे वेदर

सगळीकडे सेमच प्रयोग चार सुरू आहे हो हो चालेल मी येतो बरोबर हो पण मी येतो हो ठेवा धन्यवाद